मी प्रत्यक्षात धुमकेतू बघितलेला नाही आहे पण ग्रहणाविषयी थोडंसं आम्हाला शाळेत शिकवलं गेलं होतं त्यामध्ये ग्रहण हे दोन प्रकारचे असते स सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे वर्षातून किंवा काही महिन्याच्या कालावधीमध्ये येतात त्यात सूर्यग्रहण हे एक वेळा बघण्याचा मी प्रयत्न केला होता तो पण एक्सरेच्या फित कागदावर तर ते जास्त वेळ बघता आले नाही ते एक या दोन सेकंदच बघितले पण ते काही मला कळले नाही त्यावरून अशी कल्पना येते की ते कसं असते अशी उत्सुकता येते काय असते ग्रहण म्हणजे काय किंवा कसं असते कसं बघायचं त्यातून खूप सारे असे प्रकार सांगितले होते की जसे दुर्बिणद्वारे बघितले जाते किंवा गावातले आजी आजोबा वगैरे सांगायचे की ते पाण्यामध्ये बघितले जाते पाण्यातून बघण्याचा प्रयत्न केला पण नाही कळलं नंतर एक्सरेचे जे फित होती त्यावर बघितली होती तर त्यावरून ते जास्त नाही बघता आले त्यामुळे डोळ्याला त्रास होत होता होते त्यातनंतर गेल्या वर्षीच्या काही उल्कापात झाल्या त्या मी बघितल्या आणि उन्हाळ्यामध्ये सहज जेवण झाल्यावर गच्चीवर जेव्हा फिरायला जातो तेव्हा तारे तुट तुटताना दिसतात असं मनाला मोहक वाटते